खेळ हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे मला तर सगळेच खेळ खेळायला आवडतात मैदानी खेळ असो किंवा बैठे खेळ असो कोणत्याही खेळाचा हा फायदा होतोच मैदानी खेळांमुळे आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते लंगडी खोखो विटीदांडू लगोरी असे कितीतरी प्रकार आहेत की भरपूर शारीरि शारीरिक हालचाली होत असतात यामुळे आपले स्नायू हाडं बळकट व्हायला मदत होते बॅडमिंटन टेनिस हे पण खेळ चांगलेच या सर्व खेळांमुळे शरीराला जसा फायदा होतो तसा मनालाही होतो मन सक्षम होतं आनंदी होतं खेळल्यामुळे भूकही छान लागते आणखी एक सूर्यनमस्कार आणि योगासनं ही आवर्जून केली पाहिजेत ज्यामुळे खेळण्यासाठी तुम्ही ताकद वाढवू शकता खेळणारे लोक आणि न खेळणारे लोक यांच्या व्यक्तिमत्वातला फरक नक्कीच ओळखता येतो खेळल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा आळस आपण टाळू शकतो कोणत्याही कामाची तयारी असते आणि मग असे लोक सगळ्यांना प्रिय असतात मैदानी खेळच नव्हे तर बैठे खेळसुद्धा बुद्धिवर्धक असू शकतात मला मोबाई मोबाईलवरचं खेळ म्हणायचं नाही आहे मोबाईलवरच्या खेळांना माझा विरोध आहे सागरगोटे पत्ते कॅरम बुद्धिबळ व्यापार असे कितीतरी बैठे खेळ आहेत छानच आहेत ज्यांना झेपतील तसे त्यांनी खेळ नक्कीच खेळायला पाहिजे आहेत